एखादी व्यक्ती जर व्यसन दररोज करून येत असेल तर त्या व्यक्तीपासून आप कुटुंबाला खूप त्रास होत असते त्या कुटुंब त्या त्रासापासून व्यसन व्यसनमुक्तीमध्ये त्या व्यक्तीला घालत असतात त्या व्यक्स व्यक्तीच्या व्यसनमुक्तीमध्ये घाल घालत असल्यानंतर त्यांच्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतच्या वेळापत्रक ठरलेला असतो त्यांचं सकाळी व्यायाम करण्याच्या तसेच जेव नाश्ता करण्याच्या तसेच जेवणाच्या औषधीचा सर्व काळजी घेतली जातात त्यांना रुग्णालयामध्ये नेऊन नेले जाते औषधे उपचार केले जातात त्यांना महत्त्वाच्या आणि सूचना दिल्या जातात आणि आपल्या कुटुंबा कुटुंब आपल्या आपल्यासाठी किती चांगलं आहे कुटुंबामध्ये आपल्याला काय सोय मिळते आणि किती गरजेचं आहे आपलं कुटुंब आपल्यासाठी याचे महत्त्व पटविले जातात त्यामुळे व्यसन करणे हे खूप हान जीव जीवन यामध्ये व्यर्थ होते जीव जीवनाला जीवन व्यर्थ होते त्यामुळे व्यसन ही खूप शरीराला हानिकारक ठरलेलं आहे व्यसनामुळे लहना मु लहानपासून ते मोठ्यापर्यंत वाढ होत असते त्यामुळे जर घर घर घरातील मोठा व्यक्ती व्यसन करत नसेल तर लहनाला ती सवय लागणार नाही त्यामुळे मोठ्या व्यक्तीने सुद्धा व्यसन करू नये आणि लहानाने त्या व्यसनच्या धारी जाऊ नये